उपासना मॅडम बोलत आहेत का अच्छा मी रोहितच्या क्लासमधनं मी तिच त्याची क्लास टीचर बोलत आहे हां तर आता मुलांची फर्स्ट युनिट टेस्ट झालेली आहे तर आता आपण पॅरेंट्स मीटिंग ठेवली आहे स्कूलमध्ये

हां हां तर तुम्हाला यायचं आहे येत्या मंडेला होणार आहे मीटिंग हो हो हो त्याचं टायमिंग दहा ते बारा असणार आहे तर तुम्ही येऊ शकता म्हणजे आपली दीड ते दोन तासाचीच मीटिंग राहणार आहे

हो त्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये ए ग्रेडच आहे म्हणजे रोहित तसा हुशार आहे तर तो चांगलं स्कोर करतो आहे तर ते त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत समोर मुलांच्या फ्यूचरसाठी आपण काय म्हणजे नवीन नवीन हे करू शकतो ते सगळं आपण मीटिंगमध्ये डिस्कस करणार आहोत तर तुम्हाला यायचं आहे नाही नाही नाही डॉक्युमेंटची गरज नाही आहे सध्या आपल्याला हो हो मुलांना घेऊन या सोबत हो हो हो त्यांना पण नक्की घेऊन या हो हो ठीक आहे तुम्ही या हं नक्की

चला हो ठीक आहे वेलकम